हॅलो मी म्हटलं फिरायला जायचं आहे तर तुला कोणते कोणते स्थळ माहीत आहे तर मला गाईड करशील का सांगशील का

हो का पाहण्यालायक

हां हां हां होय हां हां हां हां आणि हां हां हो अजून

नागपूर महाराज बाग तर फिरूया ते वगैरे चालू हो हो हो हो हो रामन सायन्स कॉलेज ठीक आहे मी उद्या येते ठीक आहे उद्या येते मी किती वाजता येऊ ते तू सांग हो हो हो ठीक हो हो हो हो